मी माझ्या शाळेच्या जीवनामध्ये एक लाईव्ह मॉडेल बनवलं होतं आणि त्यामधून मला भरपूर काही शिकवायला मिळालं होतं जसे की माझ्या एक शाळेचा मॉडेल बनवला होता आणि त्यामधून मी भरपूर काही गोष्टी शिकलेली आहे तो बनवत असताना मला खूप काही प्रॉब्लेम फेस करावे लागले आणि पण तो बनल्यानंतर जो मॉडेल आहे मी तो बनवल्यानंतर तो माझा एक अनुभव जो होता तो एक खूप आनंददायक होता त्यामुळे मला सगळ्यांचे एक कौतुकास्पद शब्द ऐकायला मिळालेले आहेत